तर आजकालचे गाणे असे चांगले निघतात बॉलिवूडमध्ये की काय म्हणते आणि काय नाही नाचू कशी राहिले काहीच समजत नाही आमच्या इकडे स मराठी ह्याच्यातली लावणी म्हणून असते जे पाहून लोकांना चांगलं वाटते लोकं पैसे देतात त्याच्या कलेचा गौरव करतात लहान लहान पोरं लावण्या करतात शाळेतून त्यांना समजा प्रोत्साहन भेटते त्या नाचातून आता अशा नाचण्यातनं नृत्यातनं असं काही राहिलेलं नाही आहे चे गाणे असे बकवास असतात जसे गा आता तरी पण आमच्या इकडे जसं एक सैराट म्हणून मराठी पिक्चर निघाला होतं त्याच्यातून एक झिंग झिंग झिंगाट म्हणून गाणं निघालं होतं तसं जसं गाणं जसं आहे ते जसं की रियल कंडिशनवर आधारित आहे आमच्या इकडे लग्नातून अशी कंडिशन असते बड्डेला डी जे लावतात बक्षी लावतात गाणे असे म्हणजे सबंजणं नाच पोरी वेगळ्या नाचतात बाया वेगळ्या नाचतात माणसं वेगळी नाचतात सगळेजणं मस्त आनंद घेतात या नाचण्याचा जसं आता बॉलीवूडमध्ये असे गाणे निघतात भलते भलते त्याच्यावर आमच्या इकडच्या लोकाले काही चांगलं वाटत नाही ते गाणं कोणचं आहे ते समजतं आहे नाही आणि काय नाचवायले त्या डान्सचा प्रकार कोणता आहे तेही समजत नाही